लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडणं तर खूपच अवघड झालं होतं त्यात काहीतरी खाण्यासाठी बाहेर जायचं म्हटलं तर ती गोष्ट तर अशक्यच होती आणि थोड्या काळासाठी तर आपण बाहेर जाऊ शकत नव्हतोच आणि जेव्हा सगळं काही सुरळीत चालू झालं होतं त्यावेळेस बाहेरचं खायचं म्हटलं तर एक वेगळीच रिस्क होती कारण आपण सांगू शकत नाही की आपण ज्या शॉपमध्ये जाऊन तिथून ते खायला घेऊ तिथे आधी कितीजण येऊन गेले ते खरंच निरोगी होते का त्यामुळे ती रिस्क तर आपण घेऊ शकत नव्हतो सो आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन होता की घरी सामान आणले व आपल्याला जे पाहिजे ते करून खाणे अगदी सॉ ध्या सोप्या पद्धतीने व आपल्या नवीन टचने ती डिश बनवणे आणि ती खाणे एवढंच ऑप्शन आपल्याकडे राहिला होता तर मी पण असंच घरी खूप काही गोष्टी बनवल्या होत्या कारण कितीही काहीही झालं तरी आपल्या जिभेची चव काही जात नाही आपल्याला नवीन नवीन गोष्टी या खायला लागतातच आणि त्यात जर आपला फोन त्यात फोनमध्ये आपण एखादी बघितली डिश एखादी रील स्कोर करता करता एखादी जर नवीन पदार्थ आला तर आपल्याला तर तोंडाला पाणी सुटतंच मग काय नाही रोजचं रोजचं वरण भात खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खावंच लागतं मग याच प्रयत्नात आपण नवीन काहीतरी बनवतो तसंच मीच लॉकडाऊनमध्ये बनवला होता एकतर म्हणजे केक कारण त्यावेळेस बड्डे तर आपण करायलाच पाहिजेत आणि केलेच पाहिजे आपल्याला ते असं आहे आपलं आणि त्यात बाहेरचं सगळंच बंद म्हटल्यावर केक तर कुठून भेटेल सो घरी बनवलेला एक बिस्किटचा केक एक नंबर जो आपण आपण विसरूनच गेलो होतो की असा एक साध्या सोबत पद्धतीचा एकदम छान असा केक आपल्याला फक्त पेस्ट्री आणि त्या आईस केकच माहिती होतं पण त्याच्यापेक्षाही हा केक खूप छान लागतो नंतर खायचं म्हटलं तर वडापाव गरम गरम भजी वडापाव ते तर आपल्याला पाहिजेतच नंतर आणखी काय बनवलं तर डोसा परत तर काही कोल्हापूरची फेवरेट मिसळ मिसळला कसं विसरू शकतो तर ती मिसळ आणि अशा बऱ्याच गोष्टी जसं की चिकनचे वेगवेगळे पदार्थ आले त्याच्यात आलं फ्राईड चिकन आलं चिकन सिक्स्टी फाय आलं आणि काहीतरी बाबा नवीन नवीन करायचं म्हटल्यावर तंदुरी केली त्याची चालूच आपलं काही ना काहीतरी मग गोडमध्ये आलं की बाबा खीर पाहिजेच कारण गोड तर आपल्याला पाहिजेतच ना ते झालं असं नवीन नवीन काही ना काहीतरी चालूच असायचं असेच मी लॉकडाऊनमध्ये असे वेगवेगळे पदार्थ बनवले आणि ते खूप सगळ्यांना आवडले सुद्धा त्यात आणखीन जर काय ॲड करायचं म्हटलं तर समोसा नंतर अंड्याचं काहीतरी नवीन करायचं काही नाही यूटूबवरच्या रेसिपी बघायच्या काही नाही चालू करायचं आपलं जे सामान आहे त्याच्यापासून करायचं जे नाही त्याला सोडून द्यायचं काहीतरी नवीन तयार झालं तर तेही खायचं पण एवढा तर विश्वास आहे की ते चांगलंच बनवेल एवढं मला माहिती होतं सो मी चालूच त्यात आम्ही गावी राहायचो गावी राहिल्यावर शेतात आमच्या भाजी होतीच सो ती भाजी आणायची रोज नवीन ताजी ताजी टवटवीत भाजी त्याच्यापासून नवीन काही ना काहीतरी चालूच आणि गावी असली म्हटलं की काही ना काहीतरी चालूच असतं नवीन नवीन नवीन नवीन त्यात मॅगी मॅगीची तर वरायटी झाली असेल अशी मॅगी तशी मॅगी तिखट त्याची फोडणीची मॅगी चालूच आणखीन काहीतरी राहिलंच तर तेही करून घ्यायचं की ह्यांनी रेसिपी सांगितलीच की आपण इकडं केलीच असं होतं